हॅलो हं काय करताय झालं जेवण अं मी काय म्हणत होती उद्या चलते का त्या मंदिरात ते महादेवाच्या लोहार आळीच्या हो मला पण म्हणत होते तू सांग तू सांग म्हटलं दहा अकरा वाजता हो नाष्टा वगैरे करून आपण दोघीच आहे मी कॉल करतो बाकीच्यांना जर त्या मग हो म्हणत असन तर जाऊ डबा घेऊन तुझ्याजवळ गाडी आहे ना गाडीनं जाऊ ना तुला येते ना हं मग जाऊ उद्या टिफिन घेऊन टिफिनमध्ये आता भाजी पोळी आता ते ठरवलं नाही हां मी बघतो ना झोपेतून उठायलाच तर टाईम लागते

आणि ते आरतीचं ताट वगैरे घ्यावं लागते ना हो सामान तिथूनच घेऊ ना ते य चाफा वगैरे हो हो प्रसादपण भेटून जाते तिथेच बघतो ना आता तेही प्रॉब्लेम आहे हो हां मग जायचं ना उद्या